आमच्या लहानपणी आम्ही विविध खेळ खेळायचो खेळन पाणी खेळ असे खेळ खेळायचो बाहुलीचे लग्न लावणं नवरदेव नवरी करून त्यां त्यांना नवरी बनवणं न नवरदेव बनवणं स्वयंपाक करणं असं हे करणे नवरदेव नवरीचे लग्न लवून हे करणं नवरदेवाकडचे होणं नवरीकडचे होणं परत पावसाळ्यात बोटी वगैरे बनवणं त्या पाण्यात सोडणं असे प्रकार आम्हाला आवडायचे परत जहाज बनव पाण्यामध्ये जहाज सोडायचे व असे विविध प्रकारचे खेळ खेळत होतो खो खो कबड्डी हे विमान उडवणे विमान उडवणे हे करणे हे आमचा आवडता छंद होता अशा आम्हाला विविध प्रकारचे खेळ खेळायला आवडायचे